राज्यात सध्या खूप काही आहे आणि जसं भारत ग्रो करत आहे म्हणजे उन्नती होते तशा खूप साऱ्या सुविधाही वाढत चाललेत आता खेळाचं म्हणाल तर तुम्ही ॲडव्हेन्चरसाठी इकोफार्म्स आहेत केविन आहे आणि खूप सारे उपक्रम आहेत जे आपण अनुभवू शकतो जे काही राज्यात पर्यटन येतील तेही खूप आनंद घेऊ शकतात त्याचा आणि आपण जुन्या जुने खेळ त्यांनाही प्रोत्साहित करू शकतो म्हणजे विटीदांडू म्हणा लगोरी म्हणा असे खूप सुंदर सुंदर खेळ आहे जे आजकाल मुलांना माहितीच नाही आजकाल ते व्हिडीओ गेमींगच्या नादात आपण मैदानी खेळ विसरून गेलो आहे सो मला असं वाटतं की लगोरी ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्याही खूप जास्त आनंद देतात म्हणजे फिजिकली फिट ठेवतात आणि तितक्या मॅजिकल मुमेंट्सही आपण त्यात क्रिएट करू शकतो त्याच्यामुळे आपण असेही पार्क्स बनवायला हवेत जिथे असेही खेळ खेळले जातील हां अर्थात आत्ता जे गेम्स आहेत तेही आहेत पण हेही गेम्स खूप जास्त अट्रॅक्टीव्ह ठरतील असं मला वाटतं आहे